सगळ्यांनी शाळेमध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्याला आठवड्यातून एक तास खेळायचा हा तास असतो पण खरं तर तुम्ही सगळ्या मुलांनी काही तरी बाहेर जाऊन कोणता तरी खेळ शिकावा कारण खेळामुळे तुम्हाला तो एक डिसिप्लिन एक तुमची म्हणजे कम्पेटेटिव्हनेस वाढतो तुमचा आणि तुम्हाला तो संयम सगळंच हे होतं आणि हे सगळे तुमच्या हे गोष्टी सुधारल्या की तुमच्या अभ्यासात पण तुम्हाला ह्याचा फायदा होतो आणि तुम्हाला मग संघर्ष कसा असतो की खेळामदे हे झालं तर मग तुमचं पुढे काय होतं तर तुमचा संघर्ष जर वाढला असा तुम्हाला जबाबदारी त्याच्यामुळे तुमचं तुम्ही कॅप्टन पण होतात हे होतात तर तुम्ही नेतृत्वाची जबाबदारी मिळते मग तुमच्या लिडरशिप क्वालिटीज सुधारतात आणि तुम्हाला कळतं की आता समजा टीम तुमचा टीम गेम असला ग्रुपमध्ये खेळायचा असला तर तुम्हाला कळतं ग्रुपमध्ये खेळताना की आता हे आपण ग्रुपमध्ये खेळायचं आहे तर आपल्या सगळ्यांना सर्वसमावेशक बनणं गरजेचं आहे मग आपण समजा त्यांचे कॅप्टन आहोत तर आपल्याला तर तसं तुम्हाला नंतर तुम्ही पाहिलं तर जीवनात पण तुम्हाला त्याचा खूप फायदा आहे कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही कोणी नोकरीला लागता आणि तुम्ही तुम्ही ग्रुपमध्ये काही तरी काम करत आहात त्या ग्रुपमुळे तुम्ही काम करून कसा काय तुम्हाला फायदा होतो आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांशी कसं जमवून घ्यावं आणि कसं त्यांच्याशी जास्त न भांडण करता नॉर्मल वागावं ह्याचं तुम्हाला हे खेळामधून तुम्हाला हे गुण कळतात प्लस तुमच्या तुम मेंटल ह्याच्यासाठी फार चांगलं असतं मान मानसिक हे मानसिक हेल्थसाठी हे खूप खेळ खूप चांगले असतात तुम्हाला म्हणजे तो अळशीपणा तुमचा कमी होतो तुम्ही सारखे काही तरी म्हणजे तुमची तब्येत चांगली राहते एकदा खेळा लागला की आणि शिक्षणात आणि सगळ्यामध्ये ह्याचे फायदे तुम्हाला कमी जास्त तर दिसतातच पण सगळ्यांनी थोडंफार खेळ खेळणं गरजेचं आहे